डुकरं आमच्या पिकावर खूप मोठ्या जोरा प्रमाणात धाड टाकतात पण आमच्या शेताला आम्ही कुंपण लावतो त्यामुळे डुकराची धाड आमच्या शेतावर परिणाम करत नाही